आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात जसं गोंडी अहिराणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अजून पण त्यापेक्षा मराठी भाषा ही नक्कीच वेगळी आहे कारण मराठी भाषेला फार पूर्वीपासूनचा इतिहास आहे संतपरंपरा आहेत खूप सारे लेखक लेखिका कवी सगळे होऊन गेलेले आहेत आणि मराठी भाषा जी आहे ती प्रत्येकाला खूप मराठी माणसाला स्पेशली खूप जवळची वाटते कारण त्या भाषेमध्ये गोडवा आहे पण मराठी भाषा दिसते वाटते तेवढी सोपी बोलायला तर ती आहेच पण लिहिण्यासाठी किंवा व्याकरणाच्या दृष्टीने थोडीशी कठीण आहे पण प्रयत्न केल्यास ती पण सोपीच होते तर त्यामुळे मराठी भाषा ही जे शिक्षित लोक आहेत त्यांना तर ती आवडतेच पण अशिक्षित लोकांनीसुद्धा याच्यावर बरीच काव्ये केलेलीत कविता केलेल्या आहेत जशा आपल्या बहिणाबाई आहेत त्यांनी कविता केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्या मराठी भाषेला खूप मोठी संत परंपरा रा लाभलेली आहे संत एकनाथ संत ज्ञानेश्वर आणि अजून बरेच काही त्यामुळे मराठी भाषेला कुठेच तोड नाही आहे मराठी भाषा ही सगळ्या सगळ्या दृष्टीने वेगळी आहे मराठी भाषेला जर बाकी भाषांसोबत जर ठेवलं तर नक्कीच उजवी दिसणारे एवढी एवढी महत्वाची आणि एवढी छान माझी मराठी भाषा आहे